माझ्या स्मरणीय घटनामध्ये एक अनुभवलेली घटना आहे माझे जे पती आहेत त्यांना मानसिक स्थिती बरी नव्हती त्यांच्यामुळे मला त्यांचा पुष्कळ त्रास तर होतच होता म्हणा पण तरी देखरेख करावच लागली तर तोच माझ्यासाठी एक स्मरणीय घटना आहे रात्रभर जागणे रात्रभर त्यांना पाहाणे कारण ते झोपत नव्हते तर त्यांना वारंवार औषध देणे इकडे तिकडे पळत होते तर त्यांना सांभाळू सांभाळू पकडून ठेवायचे रात्रभर बसून होते ते त्रास द्यायचे मारहाण करायचे कारण दिमागच काम करत नव्हतं तर त्यामुळे तीच एक स्मरणीय घटना आहे